हॅलो हां अच्छा तुमचं नाव का व्यंकटेश नाव आहे का बरं हं हं मी येतच आहे मी शक्ती नगरला आहे मी येतच आहे मला दहा मिंटं लागेनए बरं बरं हो हो लवकर आता हे का झालं न पहिली सवारी होती त्यांना जरा वेळ लागला त्यांच्याकडे कॅश नव्हता तर फोन वगैरेचा काही आम्हाला तेवढं काही आयडिया आहे नाही तर पैसे आले का तर चेक करत होतो त्याला जरा वेळ लागला बरं दहा मिंटं हां बोला न बोला हां होऊन जाईल होऊन जाईन न काय पाहिजे तुम्हाला लॉज पाहिजे हॉटेल पाहिजे अच्छा म्हणजे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र दर्शनासाठी आलेले आहे का अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं

चालेल न बरं मला मी तुम्हाला जे आता जायचं आहे है न ते तुम्हाला बर्डी साइडचं तुमचं लोकेशन टाकलेलं आहे बरोबर अच्छा अच्छा ठीक आहे न बर्डी साईडला आपलं जे आहे न भरपूर सारे लॉज आहे हॉटेल पण आहे एक त्याच्यामधनं एक माझ्या ओळखीचा आहे शिवशक्ती शिवशक्ती भोजनालय जे आहे न त्याच्या बाजूचा ठीक आहे शिवमोहन शिवमोहन असेन त्याचा हं शिवमोहन लॉज असं काही तरी आहे नाव आता बरोबर मला आठवत नाही आहे माझा मित्रच आहे तो नाही नाही नही बिलकुल जंक्शनच्या जवळच आहे जास्त दूर नाही आहे आणि तिथून नेमकं म्हणजे तुम्हाला जर आता तुम्ही लोक येता शॉपिंग वगैरे करता बरोबर तुम्हाला वेगळं वेगळं ठिकाणी फिरायचं जायचं असते मंदिर आहे इकडं खूप छान ना भरपूर म्हणजे ते जसं यवतमाळ वगैरेमधे जागेजागेवर आहे न शॉपिंगचे जे आहेत छोटे मोठे ठिकाणे आपण म्हणू शकतो तर तसं आहे तर तिकडे जे आहे डिपॉझिट तुम्हाला हजार रुपये राहेन अजून जे नॉर्मल जे आहे बिना एसीचं मी सांगत आहो पहिलं तुम्हाला आणि त्याचं पाचशे रुपये पर डे राहेन त्याच्यामध्ये तीन लोक राहू शकते बरोबर आहे एक रूम राहेन छान मोठी राहेन ती तसं भेटेन

तसं करा असं तर मला एसीचा ते पण भेटेल म्हणजे तुम्हाला त्याच्यात कसं असेल तुम्हाला एक बेड दिल्या जाईल अजून तीनशे रुपये जे आहेत तुमच्याकडनं डिपॉझिट घेतल्या जाईन बरोबर आणि जे ते डिपॉझिट तुम्हाला परत भेटतो जेव्हा तुम्ही चेक आउट करता तर तेव्हा तुम्हाला भेटून जातो ते त्याचं जे रेंट आहे रेंटही त्याचं बहुतेक तीनशे चारशे रुपयाच्या जवळ आता डॉरमेटरी भेटा ते कसं असते ते स्वस्त असते बरोबर नाही नाही नाही त्याचं चोवीस तास डॉरमेटरीचं चोवीस तास हाव हाव बाकी तुम्ही जर लॉज हॉटेल वगैरे करान ते बारा बारा तासानी त्याचं हे असते

ठीक आहे मग मला आता पाच सात मिंटं लागेल मी येऊन जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला पसंत पडेल तर तसं मला कळवा बिलकुल बिलकुल आपल्याला चालेल आपल्याला ते करावं लागेल मी कळवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बरं ठीक आहे बरं बरं चालेल न चालेल येतो मी लवकरच येतो बरं ठीक